गेल्या काही वर्षात मी राज्यांचे बघितले राजकीय चित्र बदललेलं आहे आधी जे होतं आपल्याकडे ज्यांचं राज्य होतं ते होतं कॉंग्रेस होतं इंदिरा गांधींची जी सून आहे सोनिया गांधी यांचं राज्य होतं त्यांनी असे बरेचसे कामं केलेले आहे खूप छान पद्धतीचे जे रोड आहे जे सडक आहे ते खूप च्याक् आपल्या डांबराचे रस्ते खूप छान मोठे मोठे बनवलेले आहे हायवे चांगला बनवलेला आहे जिथे पाण्याची सुविधा नाही तिथे पाण्याची सुविधा बनवली आहे जिथे रस्ता खराब आहे तिथे रोड बनवलेले आहे परत जे गरिबांसाटी त्यांनी काही स्कीम योजना केली स्कीम काढलेल्या होत्या ज्या हे आधार नियोजन योजना जे म्हणजे न ज्यांचे हजबण वारलेला आहे ज्या विधवा बाया आहे त्यांच्यासाटी त्यांनी स्कीम काढलेली होती हजार रुपये त्यांना महिना भेटला भेटता त्याचप्रमाणे त्यांनी असे बरेचसे काही काम केलेले आहे ज्यामुळे भारतामध्ये बरेचसे चेंजेस झालेले आहे त्यांनी जे सिलेंडरचीपण जी किंमत होती गरिबांसाठी त्यांनीपणसुद्धा अफोड केली पाहिजे म्हणून ते सिलेंडरची जी सबसिडी होती तीपणसुद्धा बंद केली होती आणि सिलेंडरचे जे भाव होते ते नॉर्मल पद्धतीचे होते आणि आताची जी राज्य राजकीय चित्र जे बघते मी ते आहे आणि भाजपा आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे तर भारतीय जनता पार्टीमुनीपणसुद्धा खूप जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उलाढाल केली आहे किंवा विकसित केलेलं आहे इव्हण कॉँग्रेसपेक्षा अॅज कंपेयर टू कॉँग्रेसपेक्षा कारण जे भारतामध्ये जे आहे आपल्या पंतप्रधान जे आहे नरेंद्र मोदीजी निवडून आले त्यांनी असे बरेचसे कामं केलेलं आहे त्यांनी इव्हन नोटाबंदीवरतीपणसुद्धा नोटा चेंज केल्या होत्या ज्यांचं ज्यांच्याकडे जो ब्लॅक मनी होता तो पणसुद्धानी बाहेर पडलेला होता त्याचप्रमाणे त्यांनी बरेचसे असे उद्योग आणले आपल्या भारतामध्ये इतर कंट्रीमधले आणि बऱ्याचशा अदर कंट्रीना त्यांनी मदतपणसुद्धा केली आणि त्याचप्रमाणे त्यांनी आपला भारत जो आहे बराच विकसनशील बनवलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टीवरती जी जी एस टी अॅड केलेली आहे त्यामुळे एक त्यांना कस्टमरला जे आहेत कस्टमरचे पैसे इन्व्हेस्टमेंट असतात आणि स् गॅसवरती आपला सिलेंडरवरती त्यांनी सबसिडी लावलेली आहे त्याचप्रमाणे बघितल्या गेल्या तर जे रोड आहे डांबराचे नसता आता सिमेंटचे करण्यात आले आणि बऱ्याच ठिकाणी हायवे बनवण्यात आलेले आहे समृद्धी मार्ग जो आहे त्याचीपणसुद्धा उद्घाटन जे आहे ते नरेंद्र मोदी यांच्या हातानी झालेलंय कारण की नरेंद्र मोदी यांनी बरेचशे असे खूप छान कार्यक्रम केले आहे की ते पाच पाच वर्ष जे झाले कन्टिन्यू ते निवडून येत आहेत आणि त्यांची जी प्लॅनिंग जी आहे त्यांची जी योजना आहे काम करण्याची ती खूप छान पद्धतीनी पार पाडतात चांगले काम करतात मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून वे अदर टेक्निकल एजुकेशन त्यांनी उभारलेल्या आहे आणि खूप छान पद्धतीचे ते काम करतात